हॉटेल श्रेयस का नमस्कार सर पंधरा मिनटापूर्वी मी ऑर्डर बुक केली होती पंजाबी डिशेसची शुभदा पाटणकर बोलते आहे मी पण सर थोडंसं घरगुती अडचण आलेली आहे आणि आम्हाला लगेच गावी जावे लागणार आहे त्यामुळे कृपया आपण दिलेली ऑर्डर कॅन्सल करू शकता का आणि ती करावी अशी इच्छा आहे सर ती माझी ऑर्डर पेंडिंग ठेवलीत तरी चालेल मला परत ज्यावेळी हवी असेल त्यावेळी ती मी नक्की घेईन कृपया सर सहकार्य करावे अशी विनंती आहे हो बरोबर आहे सर बरोबर आहे अच्छा ऑर्डर कॅन्सल होऊ शकत नाही हरकत नाही सर पण समजा जर मी तुम्हाला एक दुसरा पत्ता पाठवला तर त्या पत्त्यावरती ऑर्डर देऊ शकाल का ती म्हणजे मला हो हरकत नाही सर हो मी तुम्हाला पत्ता पाठवत आहे आणि त्या पत्त्यावर तुम्ही ती ऑर्डर द्या पेमेंट सर तुम्हाला ऑनलाईन करते मी जर आप नाही सर आम्ही प्रत्यक्ष नाही येऊ शकणार अर्जंट आम्हाला गावाला जावं लागत आहे तर कृपया तुम्ही जर तुमचा नंबर किंवा गुगलचं काही जर दिलंत हा नाही नाही गुगल नाही सॉरी सर तसं नाही म्हणजे मी तुम्हाला जर कॅश पाठवायची असेल तर जर तुमचा नंबर दिला तर मला जीपे करता येईल ओके सर हरकत नाही सर हां ठीक आहे मी त्या नंबरवर जीपे करते आणि मी जेव् पत्ता पाठवते त्या पत्त्यावर कृपया आपण ते ऑर्डर पाठवून द्यावी हो सर सर धन्यवाद आपण केलेलं सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्ही आपले नेहमीचेच कस्टमर आहोत हो ओळखलंत का हं हरकत नाही सर थँक्यू थँक्यू सर धन्यवाद